तर एक खेळाडू असून मी एक जेव्हा क्रिकेट खेळत होतो तेव्हा मी खेळ खेळायच्या वेळेस मी खूप जास्त असा गुंतलेलो होतो किंवा आता ही गुंतत राहतोच ते यासाठी की क्रिकेट खेळायच्या वेळेस कसं आपल्या मित्रांबरोबर जी माझी टीम आहे त्यांच्याच बरोबर ते खेळण्याचा मजाच थोडा वेगळा येतो तर कसं मन रमून जातं सर्व जेवढे गोष्टीचा टेन्शन डोक्यावर राहते ते टेन्शन डोक्यावर राहत नाही आणि सर्व विसरून मग तो खेळ खेळायला आम्ही सुरवात करतो म्हणून हा खेळ मला खेळायला खूप आवडतो